आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम इंटेलिजेन्स सेमिकंडक्टर्स टेलिकम्युनिकेशन्स फिनटेक सायबर सिक्युरिटी युनिकॉन मशीन लर्निंग क्लाऊड कॉम्पुटिंग या नवनव्या टेक्नॉलॉजी सध्या प्रगतीपथावर आहेत प्रगत तंत्रज्ञानामुळे आपले आयुष्य खूपच बदलून गेले आहे व पुढे जसजसा नव्या तंत्रज्ञानांचा शोध लागेल व ते आचरणात आणले जाईल तस तसा जनमानसांचे आयुष्य अधिक सुखकर आणि आरामदायी होईल सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे त्यात नेटपॅक टाकलं की आपल्याला ऑनलाईन बँकिंग ऑनलाईन बिल पेमेंट्स सिनेमा नाटकांचे तिकिटे बुक करणे फंड ट्रान्स्फर ऑनलाईन खरेदी तसेच गुगल यूट्यूब यामुळे मॅप तसेच माहितींचा खजीना उपलब्ध होतो कुठल्याही क्षेत्रातील प्रश्नांचे उत्तर मिळतात औषधां विषयी हवामाना विषयी जगभरातील बातम्या घडामोडी आपल्याला घरबसल्या उपलब्ध होतात